मला नेहमी शांत आणि मनाला आवळणारी जी आणि मनाला भावणारी जी गाणी आहेत ते गायला आणि गुणगुणायला आवळते त्यामध्ये मराठी आणि हिंदी दोन्हीही प्रकारची गाणी मी गुणगुणत असते दोन्ही ऐकायला पण आवळतात आणि मी गात सुद्धा असते तर असेच एक माझं सर्वात जवळचं आणि आवडीचं गाणं आहे ते मराठी मधील गाणं आहे ते आहे चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला हे जे गाणं आहे हे मराठी मधलं गाणं मला अग् अतिशय माझ्या अगदी जवळचं गाणं आहे जेव्हाही मी एकटी असते किंवा अशांत असते त्यावेळेला मी हे गाणं मी म्हणते आणि मी माझं एकटेपणा मी दूर करते आणि ह्या गाण्यामुळे मला प्रेरणा मिळते आणि आतिशय उत्साह मिळतो हे गाणं गायल्यामुळे मला